फार पूर्वीपासून समाजातल्या इतर बदलांबरोबरच भाषेच्या वापरामध्ये आणि बदलांच्यामध्ये बदल होत आलेले आहेत वेगळीवेगळी कारणं आहेत त्यासाठी अगदी युद्धामुळे सुद्धा बदल झालेले आहेत किंवा शांततेमुळे पण बदल झालेले आहेत तहामुळे बदल झालेले आहेत पुष्कळ कारणांमुळे भाषेच्या वापरामध्ये बदल होत असतात सर्वच भाषेच्या वापरांमध्ये होतात तसाच मराठी भाषेच्या वापरांमध्ये तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर फार मोठा बदल झाला आहे असं आता अलीकडे लक्षात येतं म्हणजे साधं अगदी छोटंसं छोटीशी गोष्ट जरी घेतली ना तरीसुद्धा आपल्या लक्षात येतं किती वेगळे वेगळे शब्द आपल्या बोलण्यामध्ये आले आहेत खूप खूप म्हणजे अगदी सो छोट्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येसुद्धा आपण पटकन म्हणतो जरा मोबाईल दे गं इकडचा आता हा मोबाईल शब्द आला कुठून मोबाईलच्या क्रांतीनंतर येण्याच्यासुद्धा थोडासा आधीच आला असेल असं मला वाटतं आहे म्हणजे आपल्याला तर मोबाईल होणं याच्यापेक्षा मोबाईल देणं मोबाईल पाहणं अशा प्रकारचं वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो आहोत पहा किती किती फार मोठे बदल लोकेशन पाठव असं आपण म्हणतो नाही का म्हणजे मला तुझा पत्ता सांग मी लिहून घेते वगैरे हे सगळं बंद झालं आहे आता आता आपण म्हणतो की लोकेशन पाठव किंवा रिक्षावाल्याकडे लोकेशन दे असं पण आपण म्हणतो म्हणजे हे सगळं हे सगळ्या शब्दांमध्ये बदल झाले आहेत असं असं आपल्याला दिसून येतं खूप खूप गोष्टींमध्ये आपल्याला असं दिसेल की बुक कर हॉटेलमध्ये टेबल बुक कर असं आपण म्हणतो हो हो मी प्रेझेंट आहे तिथे असणारच आहे मी तिथे अशा वगैरेच अशाबरोबर वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर हा तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर होतो आहे कितीतरी वेगळे वेगळे शब्द आपल्या कानावरुन गेले आहेत आणि त्याच्याचबरोबर ते आपल्या तोंडातून बाहेर पण पडायला लागले आहेत आणि ते आपल्याला नवे वाटत नाही आहेत ते आपल्या भाषेमध्ये रुळत ही आहेत म्हणजे असं होतं आहे की तो शब्द जरी जुन्या वेगळ्या भाषेतला असला ना तरी त्या शब्दाचं बरोबर अगदी परफेक्ट सामान्य रूप तयार होतं मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे ना सामान्य रूप तयार करणे म्हणजे त्याला चा ची चे की वगैरे सारखे प्रत्यय लागले किंवा वर खाली यासारखे शब्दयोगी अव्यय लागली की मग आपल्याला ते ब बदलतं ना म्हणजे झाड असलं आणि वर वर असं अव्यय लागलं शब्दयोगी तर झाडावर असं होतं ना तसं आपण ह्या इंग्रजी शब्दांनासुद्धा आपोआप मराठीत रुळवून टाकलं त्याचं सामान्य रूप आपण करतो अगदी अगदी म्हणजे एका ते हां अगं उदाहरणं किती सांगायची खूप उदाहरणं सांगता येतील याची पण सोट छो छोटं सॉरी सॉरी हे बघा असं होतं आता हल्ली अलीकडे काय झालं आहे की बोलताना जरा बदल बोलण्यामध्ये व्हायला लागला आहे पण मी माझ्या मनात लगेच येतं व लगेच येतं बर का स्पीच थेरपीचं काहीतरी करायला हवं आता हे स्पीच थेरपी पूर्वी कुठे होतं नव्हतंच पण पण आता स्पीच थेरपी अगदी साधं आपल्या नेहमीच्या वापरात असल्यासारखं येऊन जातं आपल्या मनामध्ये खूप म्हणजे वैद्यकीय व्यवसायातले असतील वेगवेगळ्या आजारांबद्दलचे असतील फॅशनच्याबद्दलचे असतील खूप क्षेत्रामध्ये ह्या इंग्रजी शब्दांचा मोठा प्रभाव वाढला आहे असं आपल्याला दिसतं एवढंच नाही तंत्रज्ञानाच्या इन आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर मराठी भाषेमध्ये जसं नवीन शब्द आलेत ना तसंच नवीन शब्दांना वेगळे अर्थ पण प्राप्त झाले आहेत उदाहरणार्थ लँग्वेज हा शब्द लँग्वेज म्हणजे भाषा असा आपल्याला माहिती आहे पण ही कितीतरी वेगळ्या प्रकारची लँग्वेज असते हे आपल्याला या तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर प्रगतीमुळे कळून चुकलेलं आहे प्रॉजेक्ट हा शब्द हल्ली कशाचंही प्रॉजेक्ट करतं रिसर्च इव्हन रिसर्चसुद्धा अगं हॉटेलमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये पिझ्झा मिळतो ह्याच्यावर जरा मी रिसर्च करते आणि सांगते असं सहज म्हणून जातं आपल्या वेळेला रिसर्च हे शब्दाचा केवढा गंभीर अर्थ होता आणि रिसर्च म्हटलं की छातीत धडकी भरायची पण आता रिसर्च म्हणजे कशाचाही रिसर्च म्हणजे झाडू कुठे मिळतात ह्याचंसुद्धा रिसर्च होतं तेव्हा रिसर्च ह्या शब्दाचा अर्थाला इतकं खाली खाली खाली खाली खाली आणून ठेवलं आहे या तंत्रज्ञानाने आणि इंटरनेटने की काय काय बोलाय बोलायचं काम नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांचे अर्थ बदलायला लागलेले आहेत वेगवेगळ्या सॉरी सॉरी वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत एवढंच नव्हे तर शब्दांचा वापर बदलायला लागलेला आहे एवढंच नव्हे तर त्याचं मराठीकरण होऊन सामान्य रूप तयार केलं जाऊन त्याचं मराठीत वापर करायची एक नवी पद्धत रूढ रूढ झालेली आहे आणि हे सगळं केवळ दुसरं एक दुसरं एक युग यायला लागलेला आहे तंत्रज्ञानाचा इंटरनेटचं नवं युग आलेलं आहे मोबाईल क्रांती असं पण त्याला म्हणतात तर तेव्हा या युगाबरोबर भाषेमध्ये पण एक नवं युग अवतरतं आहे आता मराठी भाषा इंग्रजी भाषा हे आहेत यातले शब्द आपोआप स्विच ऑफ स्विच ऑर होत आहेत इकडं एक ह्या शब्द येतो की दुसरा दुसऱ्या भाषेतला शब्द येतो हे सगळं आपण आपल्या भाषेमध्ये जुळवून घे भाषेशी जुळवून घेतलं आहे आत्मसात करून घेतलं आहे आणि आपली भाषा एक नवं रूप घेऊन उभी राहिली आहे असं आपल्याला दिसतं